मी एक शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणजे मी अनेक रोपांचा वापर करतो आणि मी रोपे माझ्या शेतामध्ये लावतोसुद्धा एका रोपामधून अनेक रोपे विकसित करण्यासाठी मी जास्त करून बियाणद्वारे एका रोपातून दुसरे रोपं निर्माण करतो जसे की ते नैसर्गिक आणि सामान्य पद्धत देखील आहे ज्यात बिया वापरून रोपे वा रोपे वाढवतो दुसरा प्रकार बघायला गेलं तर एक कटिंगद्वारे आपण रोपाच्या फांद्यांना पानांना किंवा मुळांचे तुकडे आपण त्यातूनदेखील नवीन रोप तयार करू शकतो उदाहरणार्थ बघायला गेलं तर गुलाब गुलाब कटिंगद्वारे एका गुलाबामधून दुसरा गुलाब बनवता येतो लेअरिंग लेअरिंग दे लेअरिंग करूनदेखील आपण रोपांची फांदी मुख्य रोपाला जोडली तर त्यानेदेखील एका रोपातून दुसरं रोप निर्माण निर्माण होतो आणि जास्त बघायला गेलं की सध्याच्या काळामध्ये टिशू कल्चर नावाचा एक प्रकार अतिशय प्रगत आहे प्रयोग शाळेत रोपाच्या पेशी किंवा उतकांपासून मोठ्या प्रमाणात एका रोपांपासून दुसरे रोप बनवले जाते आणि तयार केलेल्या रोपांचा उपयोग बघायला गेलं तर ते रोपे बागकामासाठी उपयोग उपयोग केले जातात शेतीसाठीदेखील उपयुक्त ठरतात आणि आजकाल संशोधनासाठी देखील एका रोपातून दुसरं रोप निर्माण केलेलं वापरल्या जात आणि व्यवसायिक उत्पादनासाठी म्हणजेच नर्सरी मध्येदेखील आपण त्या रोपांचा समाविष्ट करू शकतो वनसंवर्धनासाठी आणि वैयक्तिक वापरासाठीदेखील आपण एका रोपातून नवीन रोप निर्माण केलेला वापरतोच